बाईकिंग समुदाय समुदायामध्ये सहभागी होण्यासाठी आपले जे मित्रमंडळी आहे ज्यांना रायडिंग आवडते त्यासोबत आपण बाईकिंगला जाऊ शकतो किंवा सोशल मीडियावरही वेगवेगळे ग्रुप्स आहेत ज्यामध्ये बायकर्स साइट असतात त्यांच्याशी आपण संपर्क साधून त्यांच्यासोबत रायडिंगला जाऊ शकतो बाईकिंग समुदायासोबत बाईकिंगला जाण्यापेक्षा आ आणखी एकट्यानी प्रवास करणे हा देखील आपला प पर्याय आहे तर मला एकट्याने प्रवास करायला जास्त आवडतं कारण त्यामध्ये आपण स्वतः प्लॅन करू शकतो स्वतःच्या प्लॅननुसार स्वतः चालू शकतो कुठे स्टे करणं किंवा कुठे थांबणं किंवा इतरही गोष्टी ज जो जो आपला निवे नियोजन ऐनवेळी समजा बदल झाला तर त्याचाही कोण इतर रायडर्सना त्रास न होता आपण स्वतः प्रवास करत असल्यामुळे एकटे प्रवास करत असल्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं नियोजन आखून प्रवास करू शकतो त्यामध्ये रायडर्ससोबत प्रवास केल्या सह केल्याचा हा फायदा आहे की आपल्या प्रवासाला लांबला लांब प्रवासाला जाताना सोबत मित्रमंडळी किंवा सहप्रवासी राहणार समजा प्रवासामध्ये काही अडचण आली तर ते आपल्याला नक्कीच मदत होईल एकट्यानी करण्यापेक्षा ते असणं पण असणं गरजेचं आहे